हॅलो हां हो हो मी व्हिजिटेबल सेलरमधनं बोलते आहे बोला मॅडम तुम्हाला काही भाजीपाला वगैरे हवे हवा आहे का बोला आपल्याकडे होलसेल रेटमध्येच भेटून जातील हो हो आमच्याकडे मेथी आहे पालक आहे तोंड्रे आहे आलू आहे वांगे पण आहे बीन्स पण आहे फरजबीनच्या शेंगा पण आहे तुम्हाला काय हवं आहे यामध्ये अच्छा वांगे पाच किलो बटाटा पाच किलो अच्छा बटाटा चार ठीक आहे आणखीन काही हवं आहे तुम्हाला अच्छा अद्रक जे आहे दीडशे रुपये किलो दिलेलं आहे ठीक आहे भेटून जाणार तुम्हाला दोन किलो कोथिंबीर जी आहे ती आपल्याकडे एक वीस रुपये जुडी आहे साधारणतः एक पावची जुडी असते हां तर असे तुम्हाला किती लागतील तर तुम्ही मला सांगा मग त्या हिशोबानी तुम्हाला मी ते पा देऊ शकते हां हां लसूण जे आहे आपल्याकडे दीडशे रुपये किलो लसूण आहे

मी तुमचं सर्व मी मी तुमचं सर्व जे आहे ते मी पॅक करून ठेवते आहे सामान ठीक आहे तुम्ही मला जे जे सांगितलेलं आहे ते तर याची डिलिव्हरी तुम्हाला किती वाजेपर्यंत पाहिजे आहे हो हो आज तुम्हाला रात्री रात्री सात वाजेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल ही आज डिलिव्हरी

भेटून जाईल भेटून जाईल हां हा वेलकम